धाराशिवमध्ये असणाऱ्या हातला देवीचं एक वैशिष्ट आहे ते म्हणजे हातला देवीचं पूर्ण परिसर किंवा गाभारा बांधलेला आहे परंतु प्रत्यक्ष देवीच्या वर मात्र छप्पर बांधलं जात नाही कारण तिथं जितक्या वेळा ते बांधलं जातं तितक्या वेळा ते आपोआप पडलं जातं त्यामुळे त्या देवीच्या डोक्यावर छप्पर हे बांधलं बांधलेलं नाही त्यानंतर तेर तेर इथं एक स धार्मिक म्युझियम आहे तिथे तरंगणारी वीट आपल्याला पाहियला मिळेल त्यानंतर धाराशिव लेणी जी आहेत त्याच्याबद्दल असं सांगितलं जातं की संभाजीनगरमध्ये किंवा अजिंठामध्ये ज्या लेण्या आहेत त्याच्या पूर्वी आपल्या धाराशिमध्य ह्या लेण्याची खोन खोदकाम हे सुरू झालेलं होतं परंतु तो डग खडक हा ठिसूळ लागला त्यामुळे ते धाराशिवच्या लेण्याचं बांधकाम तिथंच थांबलं आणि त्याच लेण्या संभाजीनगरमध्ये प्रसिद्ध झाल्या